व्यायामाचे महत्त्व नियमित व्यायाम व्यायामाने अनेक रोग टाटा देतात शरीर निरोगी ठेवण्यास मदत होते व्यायम व्यायामाने शारीरिक नव नव्हे तर मानसिक आरोग्यही उत्तम राहते नियमित व्यवसाय व्यायमामध्ये ताण ताणण्याची व्यायाम एरिबिक्स व श्वासाचा व्यायाम यांचा समावेश अस असा होतो व्यायाम केल्याने माणसाला नवीन ऊर्जा प्राप्त होते